हॅलो हां जल प्राधान्यीकरण कार्यालय हां हां हां सर मी नेहा पवार बोलतो आहे सर हां सर मला थोडी माहिती पाहिजे होती सर नाही नाही माझा मला याच्याचविषयी मला नवीन पाईप नवीन पाईप योजना पाहिजे होती म्हणजे नवीन जोडणी हां तर मला त्यासाठी माहिती पाहिजे होती सर हा सर माझं इथे वडाई नाक्याला आहे ना इथे गजानन उपाहारगृह आहे तर त्या ठिकाणी मला पाण्याची आवश्यकता आहे तर मला न नवीन पाईप योजना पाहिजे होती समजा तिथे हां हो सर तर त्यासाठी मला अर्ज द्यावा लागेल ना अर्ज करावा लागेल ना हां हां हां हो हो सर हो हो इथेस आहे वडाई नाक्याला आहे हां हो आत्ताच जस्ट आत्ताच ओपनिंग झालेलं आहे त्याचं पण तिथे पाण्याची व्यवस्था मला हवी होती हं हं हो सर पन्नास जणांची लिमिट एवढे लोकं बसू शकतील तिथे हां हां हां तर मला अर्ज करावं लागेल हं तर अर्जसाठी मला काय काय डॉक्युमेंट्स लागतील सर अच्छा हो का हो हो जागा माझी स्वतःची आहे हं हा सर हां आणखी सर अच्छा अच्छा हो का हां हां पाणी पाण्याचं हजार लिटरची टाकी आहे समजायची हां हां हो हो नाही तिची स्वच्छता वगैरे केली सर दोन दोन दिवसांनी ती मी क्लीन करत असते हं हं हो हो क्लीन करत असते त्यानंतर फिल्टर वगैरे सगळं अवेलेबल करील हां हां हो हो हो बरोबर आहे नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच आहे ना काय पाणी पण पितात ना म्हणजे पाण्याची वेगळी पिण्याची व्यवस्था वेगळी हात धुवायची व्य वेगळी असं करणार आहे हो हो सर हां हां सर अच्छा अच्छा ते डॉक्युमेंट्स जोडायचे मग त्याला अच्छा हां हां आणि कार्यालयामध्ये आणून द्यायचे साधारणतः किती दिवस लागतील सर मग ही नळ योजना चालू व्हायला माझ्या उपाहारगृहाची अच्छा हं हं हं हां हां हो स आता सध्या बॅर बॅरलचं पाणी चालू आहे हां हां हां ठीक आहे सर एक महिन्यात होऊन जाईल ना ही पूर्ण प्रोसेस हां हां ठीक आहे ना सर हां किवा दोन दिवसानंतर कॉल करू का तुम्हाला परत बरं बरं चालेल ना याच नंबरवर करू का सर मग बरं बरं ठीक आहे नाव काय म्हणालात सर तुमचं अच्छा हां हां हां हां ठीक आहे ना सर धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे